जेव्हा माझ्याकडे पुरेसं साहित्य नसतं तेव्हा मी वरण भात बनवते कारण वरण भाताला कुठलंच साहित्य लागत नाही वरण भात आणि तूप बस वरण भात पण दहा मिनटात होतो आणि पटकन होतो त्याच्यानंतर मी टमाट्याची चटणी बनवते टमाट्याची चटणी बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य पण लागत नाही फक्त टमाटा लागतो आणि काय जास्त लागत नाही परत मिरचीचा ठेचा आहे मिरचीच्या ठेच्याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये मिरचीचा ठेचा आणि भाकरी होते भाकरी सुद्धा पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जाते आणि जेव्हा मला ऑफिस असतं सकाळी पण माझ्याकडे वेळ नसतो तेव्हा मी पटकन खिचडी बनवते साधी मुगाची खिचडी तिला पण जास्त वेळ नाही लागत वरण भातासारखीच असते ती फक्त मिक्स करून करावं लागतं आणि तूप वगैरे घेतलं की खूप छान लागते